माझं नाव संकेत कुलकर्नी मी नांदेड जिल्ह्यामध्ये राहतो नांदेड शहरात खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी उपयुक्त आहेत जसे की गांधीमार्केट शिवाजीनगर बाजार हडको मार्केट गुरुद्वारा रोडवरील दुकाने ग्रामीण भागातील आठवडा बाजारसुद्धा नांदेड शहरातील एक नामांकित बाजारपेठमधील गिनल्या जाते नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आठवडा बाजार भरतो हे बाजार प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहेत उदाहारणार्थ देगलूर बिलोली कंधार लोहा येथील आठवडा बाजार येथे स्थानिक शेतकरी आपल्या शेतीमाल भाजीपाला धान्य कडधान्य आणि काही प्रमाणात स्थानिक कारागिर आपल्या वस्तू विकल्या आणतात एकंदरीत नांदेडमधील बाजारपेठा पर्यटकांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी खरेदीचे उत्तम पर्याय देतात येथील वस्तूंची किंमत सामान्यतः मध्यम ते परवडणारी असते आणि गुणवत्ता समाधानकारक असते तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार येथे खरेदी करू शकता